चिकन सिक्स्टी फाय चिकन थाळी कोल्हापुरी चिकन चिकन कढई मटण थाळी हैदराबादी चिकन बिर्यानी अंडा करी अंडा मसाला चिकन बिर्यानी चिकन तंदूर बिर्यानी तंदुरी तंदुरी मसाला बटर चिकन मलई कोफ्ता बटर गार्लिक राईस डिश गार्लिक नान चिकन सूप लस्सी चाट मसाला टी छोले भटुरे नान बटर रोटी गुलाब जामून मंचुरियन बॉल्स चिकन शॉर्मा कॅबेज चॉकलेट चॉप्ड लिवर फ्राय लिवर सूप